म्युझिकमध्ये इंटरेस आहे थोडंफार म्युझिकमध्ये रॅपिंग वगैरे आर्टिस आर्टिस लोकांना पण रॅप मधेमधे इतिहास सांगता देशामध्ये काय चालू आहे काय नाही त्यांच्यानंतर साँग्समध्ये साँग्स पन खूप छान असतात कुणी सॅड साँग ऐकतं कुणी हे ऐकतं मूवीज टीवीमध्ये काय टीवीमध्ये फक्त एवढंच आवडतं की बाय चान्स कॉमेडी कॉमेडी सीन तसे पिक्चर वगैरे पण बघतो म्हणा वाईच कधीकधी पण पिक्चरमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो

चांगले चांगले मूवीज आहे म्हणा तसे खूप भारीचे आहे